मला कामानिमित्त बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये मला प्रवास करावा लागतो तर अशाच एका वेळेला आम्ही प्रवास करत होतो कामानिमित्त तो दिवस होता सहा डिसेंबरचा त्या दिवशी जास्तीतजास्त ज्या ट्रेन असतात त्या फ्री असतात आमचं रिजर्वेशन झालेलं होतं आम्ही आमच्या डब्यामध्ये होतो परंतु फ्री ट्रेन असल्यामुळे बरीच लोकं आमच्या ट्रेनमध्ये चढलेली आणि चढून ते आम्हाला धक्काबुक्की करायला लागलेली कारण या दिवशी सहा डिसेंबरच्या दिवशी ट्रेना फ्री असतात त्याच्यामुळे दलित वर्गातील लोकं नागपूरहून मुंबईला बरेच प्रमाणामध्ये जात असतात तर ती लोकं धक्काबुक्की करायला लागलेली आमची सीट जी कन्फर्म होती तर आम्हाला उठवून त्यांनी आम्हाला बसायला भाग पाडलेलं आणि आमच्या सीटवरती ते येऊन बसलेले तर त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास झालेला आणि त्यांचं अशाप्रकारचं ते वागणं बघून आम्हाला आमचा प्रवास जो आहे तो अक्षरशः संतापदायक झालेला आणि आम्ही कसंतरी करत आम्ही एकदाचं आमच्या ठिकाणी आम्हाला जिथं पोहोचायचं होतं नाशिकला आम्ही तिथे पोहोचलेलो होतो तर हा जो आहे हा सांस्कृतिक कार्यक्रम जरी असला तरी पण लोकांनी अशा प्रकारचा बिहेव म्हणा किंवा वर्तन अशाप्रकारचं करणं योग्य नाही आहे तर हा जो अनुभव होता हा माझा खूप वाईट अनुभव होता त्यावेळचा